हॅलो मी सौरब बोलतो आहे मी तुमच्या कंपनीमधून कंपनीच्या वेबसाईटमधून ऑनलाईन टेबलेट मागवल्या होत्या तर त्या टॅबलेट मला आलेल्या नाहीत तर क त्याचे तुम्ही कारण सांगू शकता का त्या का आल्या नाहीत तर असं का तुम्ही चेक करून सांगता का हां किती वेळानंतर दोन मिनटं का हां हां सांगा हां कालत कालच पाठवल्या होत्या हां हां दहा नाही बारा पाठवल्या होत्या ना त्याच्या ऑनलाईन पेमेंट पण केलं होतं लगेच दोन दिवसात येणार होतं तिथं ऑर्डर ते डिलेवरी चा डिलेवली चार्जेस पण दिले होते आहे व्यवस्थित मागवल्या नाही ते कंपनीच्या वेबसाईट वर चेक केलं तर तिथं ऑर्डरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम दाखवतं आहे तुम्ही बघून सांगू शकता का हां का मंग कित् कधी कळेल की हे ऑर्डर येईल का नाही हां दोन मिनटानंतर सांगा चालतं आहे हां सांगा थोड्या वेळानंतर